शेतीविषयीची जर शेतकऱ्याला त्याचं पीक भरभराटून आलं तीच खूप आनंदाची गोष्ट असते आणि शेतीत प्रत्येक धान्य हे पेरल्यावर ते धान उगवलंच पाहिजे आणि जर नुकसान झालं तर त्याची नाराजगी होते तर श पसंतीची बाजू म्हणजे शेतीचे उत्पादन भरभराटून आले आणि भरभराटून त्याला जर फायदा झाला तीच बाजू त्यांची शेतीची हे खूप आनंदाची बाजू असते